नमस्कार मी आश्विनी भोज खरंतर रेखांकन म्हणजे हा तर आवडीचाच विषय आहे हा विषय मी जेव्हा जेव्हा बसते रेखांकन करायाला सुरुवात करायचे आहे असे डोक्यात विचार करते की आता काय रेखांकन करावे खरं तर मग त्यासमोर ते डोळ्यासमोर ते की सुंदर अशा प्र सुंदर अशा फुलापानांची आकृती काढावी सुंदर अशा कला क कलांनी किंवा रंगांनी ती भरभरून सुंदर अशी करावी तर मी बसते माझ्या रेखांकन करण्यासाठी एखादा विशिष्ट विषय असा डोक्यात जरी नसला तरी किंवा बसलं की ती आपोआप मनाला किंवा डोक्याला चालना मिळते की हा हा विषय आपण येथे आज रेखाव रेखावयाची सुरुवात करूया तर होते माझ्या रेखावण्यास सुरुवात तर मी सुंदर अशी कलाकृती मी माझ्या रेखांकनामध्ये दिसावयास मिळते माझं रेखांकन म्हणजे मनाला आनंद देणारे आहे एखाद्या निवांतक्षणी जर बसले तर मी सुंदर अशी पानाफुलांची लगडलेली अशी सु सुंदर ब वृक्ष काढू शकते त्या त्यांनी वेगवेगळ्या विविध विविध रंगांचा वापर मी त्यात करते मनाला आनंद देणारी हिरवा लाल नीळा र लाल रंग तर हा मनाला माझा खूप आनंद देतो त्या रंगाची मी जेव्हा तिथे रेखाटनं करते तेव्हा असे वाटते की मी माझ्या मनातील आनंदी भाव मी तिथे व्यक्त करत आहे ती सुंदर रेखाटन बघून मी माझ्या मनाला आनंदी करते तसेच त्याबरोबर हा माझा वेळही आनंदी जातो मी माझे मनोरंजनही त्या पद्धतीने त्याद्वारे मी माझा वेळही व्यतीत करते माझे ही रेखाटन करायची आवड उत्तरोत्तर त्यामध्ये वाढच होत आहे कारण ती मी सतत करत राहिल्यामुळे त्या रेखाटनामध्ये माझी प्रगती माझी मलाच दिसू लागत आहे तसेच माझे रेखाटन हे समोरच्यानी बघितल्यावरसुद्धा तो तेवढीच भरभरून माझीच स्तुति करतो त्यामुळे मला ही रेखाटन करण्यामध्ये खूप आनंद वाटत आहे उत्तर उत्तर म्हणजे असा एक उत्साह निर्माण होत आहे या स्तुतीमुळे त्यामुळे माझे रेखाटन उत्तमरित्या पार पडते उत्तरोत्तर मी त्यामध्ये अजूनही कशी प्रगती करत कशी करता येईल याकडे जास्त लक्ष देते प्र विविध प्रकारची कार्यशाळा वर्ग यांचा मी यांचा मी तर अवलंब करतेच करते त्यासोबत टी व्ही मोबाईल याद्वारेही माझ्या काही ह्या कार्यामध्ये तर उतरोत्तर मी कशी प्रगती करू शकेल याकडे माझं जा जास्त लक्ष असते व त्यासाठी मी प्रग त्यासाठी मी प्रयत्नही मनापासून करते इत्यादी इत इथपर्यंत मी खूप सुंदर पद्धतींचे रेखाटन तयार केलेली आहेत मी माझ्या मनातील भाव त्या रेखाटनाद्वारे सु व्य व्यक्त करते यातही माझा खूप आनंद मला वाटतो तसेच इ ते रेखाटन बघून समोरचाही खूप सुंदर पद्धतीने माझे कौतुक करतो त्यामुळे मला माझा आनंद द्विगुणित द्विगुणित होतो व मी ते रेखाटन करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो तर हा रेखाटन करण्याची माझी कला मी जोपासत आलेली आहे व इथूनही पुढं मी नक्कीच जोपासत राहील याचा म याची मला खात्री आहे कारण मी ही कला माझी मी माझी बाकीच्या काही गोष्टीना वेळ न देता ह्या रेखाटनासाठी वेळ देते व ह्यातच माझा खूप आनंद व्यतीत करते ह्याचे मला खूप खूपच आनंद होत आहे